राज्याच्या भेटीदरम्यान पर्यटक मनोरंजनासाठी जा जास्त करून खेळ आणि पाण्यातले खेळ ट्रॅकिंग सायकलिंग करणे हे त्यांना जास्त आवडते कारण की सायकल आपण डेली जीवनात पण चालवतो रोजच्या जीवनात पण आपण सायकल चालवतो तर त्यां त्यासाठी ते सोपे असते आणि ट्रॅकिंग ही सगळ्यांची एक आवड असते ज्यांना ट्रॅकिंग करायला आवडते ते ट्रॅकिंग करतात